आम्हाला व्हिडियो शुटिंग सांगायची होती आम्हाला व्हिडियो शुटिंग सांगायची होती म्हटलं व्हिडियो शुटिंग पाहिजे होती आणि फोटोग्राफर पण पाहिजे होता आल्बम पाहिजे आणि व्हिडियो कॅशेट पण पाहिजे

आम्हाला वीस तारखेला

हो हो हो लग्न आहे तर चार पाच दिवस मेंदीपासून ते रिशेप्शनपर्यंत चाळीस पेजचं आणि व्हिडियो हो हो हो हो दोन्ही पण पस्तीस हजार जास्त नाही होतील एवढे अच्छा काही कमी होतील नाही नाय चाळीस पेजचंच पाहिजे अच्छा अच्छा ठीक आहे मग तुम्ही आल्यावर बघूया नंतर काढलाबिढल्यावर झाल्यावर सगळं आम्हाला वीस तारखेला बोलले ना हा आ हो हो हो डन हो हो या नाही नाही संध्याकाळी संध्याकाळी हो हो